वाद्य मी मला तर एक एकही वाद्य वाजवता येत नाही खरं सांगायचं तर पण जे लोकं वाजवतात मी जेव्हा त्यांना बघते तेव्हा ते ऐकते तर मला खूप शांतता खूप सुकून भेटतं ते आवाज ऐकून मनाला इतकं शांत वाटतं ना खूप खूप पण मला वाजवता येत नाही आणि जर मला कुठचं वाजवायचं चान्स भेटला किंवा वाजवायचं असेल शिकायला आवडेल तर मग मी प्यानो शिकेन कारण की प्यानो इतकं इजी आहे ते काय त्याच्यासाठी आपले बोटांना आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं आणि ते वाजवायचं म्हणजे ते जेव्हा आपण ऐकतो कोणत्याही व्यक्ती जेव्हा प्यानो ऐकेल तेव्हा त्याला इतकं रिलीफ फील होईल इतकं हीलिंग फील होईल ना की ते ऐकतच राहून त्याला मनात शांती भेटेल सुकून वाटेल तर मला ते आवडेल शिकायला प्यानो अजून बाकीच्या पण खूप गोष्टी आहेत जसं काय गिटार आहे आणि तबला आहे आणि हे पण मला आवडेल वाजवायला पण पण त्यात सगळ्यात जास्त मला प्यानोच आवडेल कारण मी खूप लोकांना समोरून बघितले ते वाजवताना तर मला जास्त करून तेच आवडेल आणि माझे काही फ्रेंड्स पण आहे जे प्यानो वाजवतात तर मी तेच शिकेन